मी कॉलेजवरून आल्यानंतर मला घरी काही काम नसायचे मग मला अशीच छंद आवड पडून गेली की काही काम नसल्यामुळे मग मी बागकाम करायचे फळे फुले अशी प्रत्येक झाडे लावायची एक छंद म्हणून आणि त्यांची काळजी घ्यायची प्रत्येक झाडे ही माणसाला काहीतरी छंद असला पाहिजे म्हणून मी करायची झाडांची झाडे लावायची नर्सरीमधून रोपं आणायची किंवा घरी तयार करायची आणि लावायची झाडे मला असे झाडे लावता लावता त्याचा खूप छंद पडून गेला आणि झाडे झाडे लावण्यामागे नंतर काहीतरी प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारणं असतं फुलांची झाडे लावली तर आपल्याला त्यापासून फुलं भेटतात फळांची झाडे लावली तर फळं खायला भेटतात पाहा पालेभाज्या लावल्या तर पालेभाज्या आपल्याला भाजी करण्यासाठी उपयोगी पडतात प्रत्येक असं कोणताच हे नाही की आपल्याला त्यापासून काही उपयोग नाही प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही उपयोग असतोच त्यामुळे मला बागकाम करण्यात छंद पडून गेला